मुलांना मराठी भाषा शिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मला वाटते कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि हीच जर मराठी मातृभाषा आपल्या मुलांना बोलता आली नाही तर यापेक्षा दुर्दैव आणखीन कोणतं आज आपण बघतो मुलांना सर्व पालक हे इंग्लिश शाळांमध्ये टाकत आहेत त्यामुळे तिथे मराठी हा विषय नामशेष होण्याच्या मागे आहे असे न होता आपल्या मुलांना मराठी शिकवणं खूप जरूरी आहे असं मला वाटते